महाराष्ट्रातील हवामान हे रिजननुसार बदलत असते तर पश्चिम महाराष्ट्रातील हवामान हे काही काळ थंड म्हणजे सप्टेंबर ते डिसेंबर जानेवरीपर्यंत थंडी आणि जानेवरी ते मेपर्यंत मे जूनपर्यंत उन्हाळा काहीसा आणि जून ते परत सप्टेंबरपर्यंत पावसाळा असं असतंय तर पर्यटकांसाठी भेट देण्यासाठी मी मुंबईतील काही चांगल्या ठिकाणांबद्दल बोलतो तर मुंबईमध्ये येण्यासाठी चांगला काळ हा सप्टेंबर ते डिसेंबर असा आहे कारण या काळामध्ये थंडी थंडी काहीशी असते पण खूप नसते आणि इतर वेळी गरमी खूप असते आणि एकतर पाऊस असतो खूप त्यामुळे हा जो काळ हा मुंबईमध्ये येण्यासाठी तसा पर्यटकांसाठी चांगला आहे आणि पर्यटनासाठी मुंबईमध्ये अनेक ठिकाणं आहेत जसे की मरीन लाइन्सचा समुद्रकिनारा तिथं तुम्ही बसू शकतात समुद्र आणि तिथलं निसर्गरम्य काहीसं असं वातावरण परत ऐतिहासिक काही गोष्टी किंवा ऐत काही कार्यक्रम होत असतील तर तुम्ही तित तेथील जहांगीर आर्ट गॅलरी येथे जाऊ शकता कारण की तिथे अनेक वेगवेगळे कार्यक्रम होत असतात आणि अनेक चित्रकारांची चित्रं तिथे लागत असतात परत तुम्ही मुंबईजवळच अलिबाग इथे जाऊ शकता तिथं समुद्रकिनारा आणि निसर्गरम्य ठिकाणं ठिकाण ते आहे त्यासोबतच मुंबईतील अनेक ऐतिहासिक ऐतिहासिक ठिकाणं आहेत जी इंग्रजांच्या काळात इंग्रजांच्या काळापासून इथं आहेत तिथे तुम्ही भेट देऊ शकता आणि मुंबईचा एक वेगळा इतिहास तुम्ही पाहू शकता अनुभवू शकता आणि पर्यटकांना हे ही जागा नक्कीच आवडेल इथली वाहतूक व्यवस्था इथलं इनफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट खूप चांगलं आहे जे सर्व पर्यटकांना चांगल्या पद्धतीने प्रवास करता येईल किंवा इकडून तिकडे फिरता येईल यासाठी खूपच चांगलं आहे